हॅलो वन पॉईंट अप्लायसन्सला कॉल लागला आहे का हां ॲक्च्युली सर मला ना ठेवी म्हणजे आम्ही आत्ता नवीन घर घेतलंय त्याच्यासाठी थोडं वस्तू पर्चेस करायच्या होत्या तुमच्याकडनं म्हणजे ॲक्चुअली मला एक टी व्ही हवा होता आणि फ्रीच हवा होता तर तुमच्याकडे सध्या काय काय अवेलेबल्स आहे ते मला सांगाल का म्हणजे ओके ओके आणि म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनीचे वगैरे सांगाल काही ओके आणि ओके आणि तू म्हणजे त्याचं पेमेंट मला म्हणजे मला ॲक्च्युली येणं पॉसिबल नाही होणार मग समजा मी तुम्ही मला फोटोज वगैरे पाठवू शकता की किंवा तुमची काही ऑनलाईन सर्विस आहे का ती ओके ओके म्हणजे आणि म्हणजे प्राइजेस कसे आहेत ओके म्हणजे ते कंपनीवाईज का ओके आणि समजा मला इन म्हणजे इन्स्टॉलमेंटवर वगैरे आणि पेमेंट करायचं असेल तर ओ ओके ओके ठीक आहे आणि तुम्ही सर्विस देता का मला शेअरपर्यंत म्हणजे पर्चेस केल्यानंतर घरी येऊन तुम्ही ते ते काय असतं न

आणि वॉरंटी गॅरंटी वगैरे आहे सगळ्या प्रॉडक्टना न ओके ओके मग आणि मला जो टी व्ही घ्यायचा आहे तो विथ सगळ्या कनेक्शनमध्ये ती डिश वगैरे सगळंच हवं आहे तसं घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी तो तुम्ही ते बसवायला वगैरे तुमचा माणूस पाठवणार की कंपनी थ्रू येणार आहे हा तू तुमचा म्हणजे इकला लोकलच असेल हे ना आणि पुढे काही प्रॉब्लेम झाला तर ओके ठीक आहे ठीक आहे चालेल आणि सर तुमचा टाईम कसा असतो म्हणजे मला जर व्हिजिट करायचं असेल तर ओके आणि तुम्हाला हॉलिडे वगैरे कधी अच्छा आणि हॉलिडे वगैरे काही

ओके ओके ठीक आहे मग मी मधे एकदा येऊन जाईन ओके ओके थँक्स